मी पर्यटकांसोबत बो बोलत असताना त्यांना येथलच्या बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजे येथलचे जे रा रायगड आहे त्या रायगडावरती शिवाजी महाराजाचा माँ जिजाऊचा जन्म झालेला आहे ते जन्म झालेचा ठिकाण व तिथं केलेल्या कार्यशीलपद्धतीला किंवा तिथं ए एक म्हणजे पूर्णच्या पूर्ण जी शिवाजीमहाराजांच्या टायमात घडलेली गोष्टी आहेत ती तिथं तयार केलेली आहे त्या गोष्टीबद्दल मी बोललो होतो आणि बाकीजे बुलढाण्यामध्ये काही ठिकाण आहे ते दाखवण्यासारखं ते त्याबद्दलही मी त्यांच्यासोबत बोललो होतो